आमच्या शाळांमध्ये अभ्यासाशिवायचे अनेक उप उपक्रम चालतात आणि बरेच उपक्रम अभ्यासाचे संलग्न सुद्धा आहेत म्हणजे तो अभ्यास म्हणता येणार नाही पण त्यातून अभ्यास होऊ शकतो असे उपक्रम सुद्धा आमच्या शाळेमध्ये आहेत आता तसं पाहायला गेलो तर तसे बरेच उपक्रम आम्ही शाळेमध्ये घेतो पण त्यातले काही मोजकेच असे उपक्रम आहेत जे इथे माला सांगा सांगावे असे वाटतात आम्ही बऱ्याच वेळेला मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा घेतो वक्तृत्व स्पर्धामध्ये काय होतं मुलांचा बोलण्याचा कॉन्फिडन्स बोलण्याचा आत्मविश्वास वाढतो विशेषत स्टेज डेअरिंग हा जो हा जो एक भाग आहे तो त्या स्पर्धेमुळे मुलांचा विकसित होतो आणखी एक वक्तृत्व स्पर्धेसोबत आम्ही आजून एक स्पर्धा घेतो ती म्हणजे नाट्यस्पर्धा नाट्यस्पर्धेमध्ये कसं असतं आम्ही अनेक मुलांचे ग्रुप करतो आणि त्या ग्रुपला एक नाटकचा विषय देतो मग तो त्यावेळेला आम्ही काही शिक्षिकांची मदत घेऊन तिथं नाटक बसवायला लावतो मुलं नाटकाची प्रॅक्टिस करतात आणि एखादा विशिष्ट दिवशी आम्ही नाट्य महोत्सव पण साजरा करतो आणि त्याच्यामुळे होतं काय तिथं मुलांना नाटकातून संवाद बोलायचा सराव होतो संवाद बोलायची प्रॅक्टिस होते आणि मुलं आपोआपच शिकतात की एखादी गोष्ट बोलायची कशी असते आपल्या भाषेमधले जे चढउतार असतात ते त्याची मुलांना जाणीव होते आणि त्याचबरोबर नाटकातल्या भावभावना कसा व्यक्त करायचा याची जाणीव सुद्धा मुलांना त्याच्यातून होते आम्ही आणखी एक स्पर्धा घेतो ती म्हणजेच संगीत स्पर्धा त्या संगीत स्पर्धेमध्ये आम्ही ज्याना संगीताची आवड आहे अशा महिलां अशा विद्यार्थीनीची विद्यार्थ्यांची आम्ही त्यातून निवड करतो आणि त्याला आमच्या शाळेतले संगीताच्या शिक्षक त्यांना मदत करतात त्यांची गाणी आम्ही बसवून घेतो विश विविध वाद्यावरती तबल्यावरती पेटीवरती त्यांची गाणी आम्ही बसवून घेतो आणि त्यांची गाणी बसल्यानंतर आम्ही अनेक गाणी एकत्र करून त्या गाण्याचा पण एक कार्यक्रम आम्ही भरवतो तो कार्यक्रम भरल्यानंतर आम्ही त्यातून तुम सगळ्यात बेस्ट आवाज जो काढून त्याचा नंबर काढून आम्ही प प विजेत्याला बक्षीसही देतो तर अशा प्रकारे हे तुम्हाला सांगितलं वक्तृत्व स्पर्धा सांगितली नाट नाटकाची स्पर्धा सांगितली संगीताची स्पर्धा सांगितली त्याचबरोबर आम्ही चित्रकलेची स्पर्धा सुद्धा घेतो आणि चित्रकला स्पर्धेमध्ये आमच्याच शाळेचे नाही तर आम्ही इंटरस्कूल कॉम्पिटिशन पण घेतो आंतरशालेय स्पर्धा घेतो आणि त्याच्यामध्ये अनेक शाळा त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि त्याच्यातून होतं काय अनेक शाळांची मुलं एकत्र आल्यामुळे विविध विविध शाळा एकत्र आल्यातून त्यांच्या त्या शाळेचे काही परस्पेक्टिव्ह असतील त्या शाळेचे काही दृष्टिकोन असतील तेही आम्हाला समजतात आणि आमच्यातून सुद्धा काही नवीन चित्रकार सुद्धा तयार होतात तर हे असं आहे तर अशा प्रकारे आम्ही अनेक स्पर्धा अभ्यासाव्यतिरिक्त घेत असतो वेगवेगळे उपक्रम आम्ही अभ्यासाव्यतिरिक्त घेत असतो आम्ही यावर्षी झाडे लावा झाडे जगवा हाही उपक्रम आम्ही घेणार आहोत आणि नक्कीच एक झाडे लावण्याबद्दल एक सामाजिक भान जपण्याचा संकल्प सुद्धा आम्ही हो या उपक्रमातून करणार आहोत हा अर्थातच हा आमचा पुढील उपक्रम असणारे तुर्तास इथेच ध आपली रजा घेतो धन्यवाद